हॅलो बोला हां छान ठीक आहे

मला म्हणजे माझं डायजेशन वारंवार खराब होते मी व्हिजिटेबल आहे अजून मला डाएट सांगाल थोडं कसं घ्यायचं काय हो हो खूप लवकर थकवा येते मला जसं जास्त चालू शकत नाही काय करणार नाही नाही शुगर बी पी नाही थायराइड आहे मला हो हो थायरॉईडच आहे हो मोसंबी आहे

सिक्सटी सिक्सटी आहे कोणता कोणता कोणत्या कोणत्या भाज्या घ्यायच्या

नाही आधीपासून दीड दोन पोळ्यांचंच जेवण आहे त्याच्यानंतर माझं जास्त जेवत नाही पण मला मध्ये मध्ये काहीतरी घ्यावं लागतं म्हणजे आहारात

ठीक